मी स्नॅपडिलवरून सॅन्डल ऑर्डर केली होती जी बाटा कंपनीची आहे त्यांनी फोटो वगैरे तर खूप छान दाखविला होता आणि त्याच्यामध्ये कलर पन अॅवेलेबल होते तर मी ब्राऊन कलरची सॅन्डल ऑर्डर केली होती आणि मला काल ती मिळाली तर मी पॅकिंग ओपन केलं तर अ ती सॅन्डल्स अजिबातच जशी दाखवली तशी नव्हती आणि कलर पण मी जो ब्राऊन ऑर्डर केला होता तर त्यांनी मला क्रीम कलर दिला आणि त्याची बेल्टवरची जी डिझाईन दाखवलेली होती ती पण एकदम वेगळी आहे जशी मी पाहिली होती तशी अजिबातच नाही आहे आणि त्याचे बेल्ट पण मला थोडे लूज वाटले आणि मटेरिअल जसं हवंय तसं नव्हतं असं चीपच वाटलं वाटतंय मला त्यामुळे तुम्ही जर बाटा कंपनीतून काही घेत असाल तर विचार करा थोडा आणि रिव्ह्यू वाचा आनि त्यानंतरच तुम्ही तिथून ते बाय करा